जर आता मी जर कोणत्या ग्रुपमध्ये जर माझ्या फ्रेंडसोबत वगैरे असं धावतो म्हटलं तर त्यांच्यामध्ये असं म्हणजे खूप मज छान मजा वगैरे येते त्यांच्यासोबत आपण धावता धावता वगैरे बोलू वगैरे शकतो मस्त मोज मस्ती वगैरे पण करू शकतो म्हणजे असं आपल्याला बोरिंग वगैरे नाही होत त्रास नाही येत आपल्याला धावण्याचा आपण जर आपलं समजा आपल्याला आपल्याला काही आपल्या शरीरामधला काही वगैरे दुखत सुद्धा वगैरे असला तर आपल्याला त्या ग्रुप्समध्ये आपण जर धावत असला तर आपल्याला आपल्याला काही ते कळत सुद्धा नाही आपण काही आपल्याला दुखत वगैरे आहे की कसं आहे की काय आहे असं काही असं आपल्याला जाणवतच नाही त्या याच्यामध्ये आपण एवढं म्हणजे आनंदाच्या याच्यामध्ये आ आपल्याला असं म्हणजे ते जाणवतच नाही आपण धावत आहो की म्हणजे आपण आपण मस्तीच करत आहो की आपण काही आपला ट्रेनिंग वगैरे हे ते करत आहो आपण माहीत समजतच नाही आपल्याला काय करतं आपण आपल्या फक्त आपलं मग असे आपल्या ग्रुप्समध्ये असतो तर आपल्याला एकदम आनंददायक व हे बिस्कट दिल्या जाते आपल्याला थोडं तर आपण धावतो म्हटलं किंवा जर काही करतो म्हटलं तर आपल्याला जर ग्रुप्समध्ये जर तेच काम जर करतो म्हटलं तर आपल्याला तो खूप आनंददायक झाला केला जातो तर आपण जर एकतामध्ये जर काही करतो म्हण आपलं खूप खूप असं म्हणजे बोरिंग वगैरे होतं बोरिंग बोरिंगमुळे आपल्याला काही असं करायची इच्छा नाही धावण्याची सुद्धा इच्छा नाही होत काहीच करायची इच्छा नाही होत एकट्यामध्ये वगैरे ए म्हणजे असे एक्सरसाईज वगैरे वगैरे काहीच करण्याची इच्छा नाही होत ते जर आपण ग्रूपमध्ये धावतो आपण बोलू शकतो हसू शकतो बोलू शकतो धावू आणि छान मोकळा आणि आपण धावू सुद्धा शकतो